मला असं वाटतं की मराठी माणसाला मराठी भाषेचा स्वाभिमान जरा कमीच आहे आणि त्यामुळे मराठी भाषा ग्लोबली बोलताना किंवा बोलण्याबाबत एखाद्या मराठी माणसाला मनात शंका येते की मी कसं बोलू लाज वाटते मराठी व्यक्ती घाबरते आणि त्याला असं वाटतं की लोकं काय म्हणतील आणि बऱ्याचदा असं होतं की इंग्लिशला जास्त महत्त्व दिलं जातं ग्लोबल लँग्वेज आहे इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि त्याच्यामुळे एक स्टँडर्ड मेंटेन राहतं असं वर्षानुवर्ष आपल्या मनावरती बिंबवलं गेलेलं आहे पण आपल्या भाषेचा स्वाभिमान बाळगणं अत्यंत गरजेचंय असं मला वाटतं कारण की हळूहळू मराठी भाषा जर आपण वापरलीच नाही आणि ती जर लोकांपर्यंत आपल्या लहान जे कोणी लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोचवलीच नाही आणि त्यांच्याशी आपण अगदी शाळेत असल्यापासून अगदी जन्मल्यापासून त्यांच्याशी जर आपण इंग्लिशमध्ये बोलत राहिलो तर मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण होणं जरा अवघड आहे आणि आताच्या डिजिटलायजेशनच्या जमान्यामध्ये युगामध्ये हे फारच अवघड झालेलंय आपली भाषा टिकवून ठेवणं फार अवघड झालेलंय आपण ती सतत वापरणं त्या मराठी भाषे ची जी काय म्हणू शकतो आपण जी मजा आहे किंवा जे अनेक पैलू आहेत एकच शब्द अन त्याचे अनेक अर्थ किंवा प्रत्येक प्रत्येक वाक्याला किंवा एक एक एक एक एक वेगळीच मजा आहे तर इतकी इतकी ओतप्रोत आहे ही भाषा पण त्याचा वापर न केल्यामुळे किंवा त्याच्याबद्दल एक मनामध्ये भीती बाळगल्यामुळे त्या भाषेला थोडं लिमिटेशन आलेलं असं मला वाटतं म्हणजे आता हेच बघा ना की मी मराठीबद्दल बोलतीये पण त्याच्यामधेसुद्धा मी अनेक इंग्लिशचे चे शब्द घातले आणि मी असं कुठलंही वाक्य सरळ मराठीमध्ये बोलू शकत नाहीए ही आजची परिस्थिती आहे आजचं हे आव्हान आहे असं मला वाटतं आणि मला असंच वाटतं की या डिजिटलायझेशनच्या जमान्यामध्ये जितकं कमी आपण आपल्या भा आपल्या भाषेचा वापर करू तितकी तितकी ती जास्त लवकर लुप्त होणार आहे आणि जर ते वाचवायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त या भाषेला पुढे आणणं गरजेचं आहे म्हणजे अगदी डबिंगमध्ये म्हणा डबिंगमधेसुद्धा अनेकदा मराठी फार मागे ठेवली जाते किंवा मराठीच्या व्याकरणाकडे लक्ष दिलं जात नाई किंवा तिच्या उच्चारांकडं लक्ष दिलं जात नाही प्रत्येक प्र प्रत्येक एकेका म मैलावरती मराठी भाषा त्याचा लेहजा चेंज होतो ॲक्सेंट चेंज होतो आणि इतकी भारी आहे मराठी भाषा आणि जर आपण वेगवेगळ्या प्रांतामधली म्हणजे अगदी छोट्या छोट्या गावांमधलीसुद्धा जर आपण मराठी ऐकली तर ती अत्यंत गोड आहे भारी आहे म्हणजे

नऊवारी नेसलेली भरजरी नऊवारी नेसलेली आणि अत्यंत सुबक असे अलंकार घातलेली एक सुंदर स्त्री जी असेल ती मराठी भाषा आहे शुद्ध खूप छान आणि ती जपली पाहिजे असं मला वाटतं